हॅलो मी महेश बिजवे बोलतो रामायण रेस्टॉरंट ना तर मी तुम्हाला आता ऑर्डर दिले म्हणजे तुमच्याकडं मला जी मी दिलेली ऑर्डर आहे ती मला ऑर्डर मिळाली आहे पण त्यामध्ये कसं की मी जी ऑर्डरमध्ये जे मेनू लिहून दिले होते पदार्थ त्यापैकी काही कमी आहे जसे मी तुम्हाला भात एक मिक्स वेज दाल तडका चपात्या पापड मिक्स वेज सब्जी जीरा राईस एक पुलाव असे क् मेनू दिले होते पण त्यामध्ये मला का नाही व्हेज पुलाव नाही आहे त्यामध्ये तर माझी कंप्लेन्ट आहे की मला बा पैसे पेमेंट पूर्ण केला आहे तरीपण मला ते पूर्ण ऑर्डर का नाही दिली डिलीवरी बॉयने काढून घेतली की रेस्टॉरंटमधूनच तुम्ही पाठवली नाही तर त्याबद्दल माझी तक्रार तुम्ही लिहून घ्या आणि माझी ऑर्डर मला व्यवस्थित द्या बा याच्यानंतर नाही तर मी तुम्हाला मी ऑर्डर देणार नाही आणि कॅश पेमेंट करणार नाही ऑनलाइन हे तुम्ही चुकीचं करता कारण की असं बरोबर नाही ना मला आता व्हेज पुलाव नाही तर मी कसं करणार म्हणजे आता मी तुमच्या ऑर्डरसाठी थांबणार का तर माझी ती ऑ तक्रारच नोंदवून घ्या तुम्ही